हॅलो हां बोला हां हां बोला म्हणजे माझ्याकडे कोणत्या कोणत्या एव्हेलेबल आहेत त्याबद्दल माहिती पाहिजे का सध्या आमच्याकडे सर बिअर वाईन विस्की आणि रम आणि स्कॉचमध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला यामध्ये कोणत्या वेळेच्यात इंटरेस्ट आहे सर आमच्याकडे सध्या स्कॉचमध्ये अवेलेबल आहेत बघा रेड लेबल आहे ब्लॅक लेबल आहे ब्लॅक अँड व्हाईट आहे व्हॅट सिक्स्टी नाईन पण आहे ब्लॅक डॉग आहे आणि त्यानंतर तुमचा हां कळेल ना रेड लेबलची किंमत आहे सर दोन हजार दोनशे रुपये आणि बाकी रेडलेबल बॅलन्टाईन व्हॅट सिक्स्टीनाईन याची प्राईस सेम आहे आणि ब्लॅकडॉची किंमत अठ्ठावीसशे रुपये दोन हजार आठशे रुपये आणि ब्लॅक अँड व्हाईटची सव्वीसशे रुपये सर रेड लेबलमध्ये वन एटी एम एल थ्री सिक्सटी एम एल सेवन फिफ्टी आणि टू लिटर असे आहेत हां तर तशा तशा ऑफर तर फक्त बिअर आणि विस्कीवर आहे स्कॉचवर नाही मिळणार

सर ऑर्डर एक दोन बॉटल्स असेल तर तुम्हाला सेल्फ पिकअप करावं लागेल जास्त असेल तर मग आम्ही तुम्हाला घरपोच पोहोचवू सर सोमवार दिवशी म्हणजे सोमवार ते शनिवारचं टाईम आहे दहा ते सात रविवारचा फक्त एक्स्टेंड असतो रात्री दहा वाजेपर्यंत नाही या हप्त्यात सर फक्त अजून आम्हाला काही नोटिस आली नाही पण या हप्त्यात जर काही प्रोग्राम असेल तर तिथं कोणा काही इंटरे विजिट असेल तर बंद राहू शकते तसं आम्ही कळवू तुम्हाला हां हां ठीक